मी कोकणात राहते हां त्यामुळे इथल्या संस्कृतीतली खास कला म्हणायला गेलं तर लाकडी खेळणी किंवा जे आपण झावळापासून जी घरं बनवतो त्या झोपड्या किंवा मातीची भांडी ही तर आमच्याकडे खूप बनवली जातात त्याच्यानंतर हस्तकला असं काही विशेष वस्तू नाही आहेत पण आमच्या इथे सावंतवाडी तालुक्यातली लाकडी लाकडी खेळणी जी बनवली जातात ती जगभरात प्रसिद्ध आहेत त्यानंतर आमच्या इकडे मोस्टली नऊवारी साडी गोल साडी हे वस्त्र धारण केले जातात कला आमच्याकडे लावणी प्रसिद्ध आहे आमच्याकडे कोळीनृत्यही प्रसिद्ध आहे कारण आम्हाला एक छान किनारपट्टी मिळालेली आहे त्याच्यानंतर आम्हाला गोवाही जवळ असल्यामुळे गोवा राज्यही जवळ असल्यामुळे आमच्याकडे तेही बऱ्यापैकी एक संस्कृतीचा ठेवा आमच्याकडे आहे त्यामुळे आमच्याकडे मासे हेही आमच्या जेवणात असतात कलाप्रकार आमच्याकडे तोही कलाप्रकार येतात थोडं वेस्टर्न कल्चरही आमच्याकडे जोपासला जातो हस्तकलेत आमच्याकडे राजवाड्यात एका कार्ड्स बनवले जातात ज्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची केली जातात त्याच्यानंतर आमच्याकडे एक समाज आहे त्या समाजाकडून जे आपल्या आदिवासी लोकं जी होती किंवा जी ठाकर लोकं होती त्यांच्याकडनं तो ठाकूरवाडी म्हणून एक कोणी संग्रहालय केलं तिकडे ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या पूर्वीच्या काळी जसं कठपुतळ्यांची बाहुली होती किंवा तिकडे ते हत्ती घोडा जे काही आपण ह्याच्यावर जे शिलालेखावर वगैरे ते चित्र काढत ती त्यांनी आत्ता वेगवेगळ्या मध्ये किंवा वेगवेगळ्या शोपीस मध्ये डेव्हलप केलं आहे आणि ते सगळं आमच्याइकडे प्रसिद्ध आहे त्यांना मागे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळालेला आहे त्यामुळे ह्या आमच्या हस्तकला कला आहेत आणि पेहराव मोस्टली आमच्याकडे ती साडी आणि मुलग्यांचे धोतर आणि आत्ताच्या लग्नाच्यात मुलगे पॅन्ट आणि आणि बायका साड्याच नेसतात